भारताची राष्ट्रभाषा जी आहे ती हिंदी आहे परंतु त्या तुलनेमध्ये मराठी भाषा ही मला अतिशय आवडते अगदी हृदयाजवळची आहे मराठी भाषा ही राज्यभाषा आहे महाराष्ट्रामध्ये एकोणीसशे साठ साली महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली आणि महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यानंतर अधिकृतरित्या मराठी भाषा ही महाराष्ट्राची भाषा बनली तर मराठी भाषा जी आहे ती अत्यंत मृदू मधुर गोड अशी भाषा आहे हिंदीदेखील गोड भाषा आहे परंतु हिंदी बोलण्यास मला कठीण जातं पण मराठी बोलण्यास अत्यंत छान वाटतं हिंदी बोलण्यापेक्षासुद्धा मराठी बोलण्याची जास्तीत जास्त मी जवळ आहे आणि मराठी भाषा जी आहे त्या मराठी भाषेचं जर आपण पाहिलं तर इतिहास जो पाहिला तर इतिहासाच्यामध्ये डोकावून पाहिल्यानंतर मराठी भाषा किवा महाराष्ट्राचा जो काही गौरवशाली इतिहास आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जो आहे महाराष्ट्रातील मराठी माणसाची अस्मिता किंवा स्वाभिमान जो आहे त्या स्वाभिमानाचा स्पर्श कुठेतरी या मराठी भाषेला झाला आहे असं वाटतं मला नेहमी आणि महाराष्ट्र राज्यामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये जी काही मराठी भाषा बोलली जाते त्यामध्ये सातारा सांगली कोल्हापूर या भागातली भाषा असे थोडी रांगडी आहे पुणेरी भाषा थोडी वेगळी आहे नगरची भाषा वेगळा सूर किंवा वेगळी लकब आहे त्या बोलण्याची विदर्भ मराठवाडा संभाजीनगर जालना परतूर अशा वेगवेगळ्या ठिकाणच्या भाषा ज्या आहेत त्या वेगवेगळ्या आहेत हिंदीमध्ये जे आहे जे लिंग वापरतात स्त्रीलिंग पुल्लिंग तसं आपण जर म्हटलं मराठीमध्ये पोलीस आला तर हिंदीमध्ये म्हणतो पुलीस आई किंवा पुस्तक म्हणतो आपण म्हणतो पुस्तक दे त हिंदीमध्ये किताब दो मेरी किताब असं म्हणतो मी या ठिकाणी लिंगाचा जो काय फरक आहे तो फरक इथे सांगितलेला आहे नपुसकलिंग स्त्रीलिंग आणि पुल्लिंग असे तीन लिंगही मराठीमध्ये आपण तिथे वापरत असतो आणि हिंदीमध्ये काय आहे माहीत आहे हिंदीमध्ये आपण आदरार्थी जास्त बोलतो आप आप आईये म्हणजे घरामध्ये सुद्धा आपल्या मुलाला संबोधून आईवडीलसुद्धा आप असं शब्द उच्चारतात मराठीमध्ये आपण अरे तुरे वगैरे तिथे बोलतो अगं आई किंवा आई आपल्या मुलालासुद्धा म्हणते ये बाळा अशा पद्धतीने आपण तिथे मराठी भाषेमध्ये अधिक जवळता अधिक जवळीक आणि अधिक प्रेम असं वाटतं मराठी भाषा जी आहे या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा नुकताच केंद्र सरकारने दिलेला आहे ही अतिशय अभिमानास्पद आणि चांगली गोष्ट आहे की मराठी भाषेतलं साहित्य इतकं समृद्ध झालेलं आहे त्यामुळे मराठी भाषा ही मला हिंदीच्या तुलनेमध्ये अधिक आवडते हिंदी ही आपली राष्ट्रभाषा आहे बरीचशी दे देशामधली बरीचशी राज्य हिंदी भाषिक आहेत आणि त्यामुळे ती राष्ट्रभाषा आहे पण महाराष्ट्राची राज्यभाषा माझी मातृभाषा मराठी असल्यामुळं मला मराठीचा प्रचंड अभिमान आहे